ते मेकअप किटचं विचारायचं होतं मॅम तुम्हाला ते हां हां हां

हां हां हां हां हं हं हो का हो का ते माहिती आहे म्हणजे काय काय मिळेल त्याच्यामधे होय का होय का त्या आयडीमधे हो का हो का आणि ते आणि वगैरे छान आहे न ते इफेक्ट वगैरे छान आहे का त्याचा हं हां हां हं हो का आणि कमी रेंटनी नाही मिळणार का ताई ते हो का मग त्यायासाठी आय डी ओपन करावे लागते आपल्याला हां हां बर ते काही फिक्स वगैरे हुईन का आपल्या चेहऱ्यावर त्या हां हां हां हां बरं लिपस्टिक लिपस्टिक वगैरे हां हां हो का हां हां पण ते प्राईस कशी थोडी कमी पाहिजे होती त्याची बरं बरं ठीक आहे ना भेटू ना आणि हां ते म म्हणजे काही इफेक्ट वगैरे झालं नाही पाहिजे बिलकुल हां

बर बर ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे भेटते मी तुम्हाला येउन अं हो बरं बरं ठीक आहे ना येते ना